राज्यातील तंत्रज्ञान क्षेत्रात उ उद्योजकता आणि व्यवसायवाढीला मोठा प्रोत्साहन देतं नवीन श्टार्टअपसाठी तंत्रज्ञानाने मोठी संधी निर्माण केली आहे डिजिटल प्लॅटफॉर्म इ कॉमर्स आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्समुळे छोटे व्यव व्यावसायिक मोठे बाजारपेठेत पोहोचू शकतात राज्य सरकारी आय आय टी पार्क स्टार्टअप आणि डिजिटल इंडिया उपक्रमांद्वारे नवीन उद्योजकांना मदत करत यामुळे युवकांना नवीन संधी मिळतात आणि नोकऱ्याही तयार होतात तंत्रज्ञानामुळे व्यवसाय वेगाने वाढतो खर्च कमी होतो नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणणं सोपं जातं असे तरी मला वाटते